मॅम तुम्ही सोनाली डॉक्टर बोलत आहे का हां मॅम मला ना पाचसहा दिवसांपासून सर्दी खांसी ताप उलटी हे सगळं होऊन राहिलं आहे मॅम तुम्ही तुम्हाला विचारायचं होतं मॅम की मी कोणत्या गोळ्या घेऊ या काय सजेशन आहे मला सांगा ना थोडं नाही मॅम मी कुठलं ट्रीटमेंट म्हणजे दवाई गोळ्या कुठेच कोणत्याच डॉक्टरांना वगैरे दाखवायला नाही गेली मॅम मी नॉर्मल जसं तापाची गोळी आहे पॅरसिटमोल मी ती घेत होती मॅम

हो मॅम मला शुगरचा पण ता त्रास आहे शुगर माझा एकशे सत्तर एकशे ऐंशी असा असतो मॅम हां मॅम हां हां मॅम शुगर लेवल माझं जेवणाच्या नंतर एकशे सत्तर असतो मॅम आणि जेवणाच्या आधी म्हटलं तर शंभरपर्यंत असतो हो मॅम मी बाहर दाखवलं आहे एका डॉक्टरांना तर त्यांनी माझी इंसुलिन चालू केलेली आहे हूमनॲट्रापिट तर ते जेवणाच्या आधी मला बारा युनिट ते लोक घ्यायला लावतात मॅम आता मी जेवणाच्या आधी चेक केलं मॅम तर माझं शुगर लेवल हंड्रेड होतं मॅम

ओके हां मॅम हां हां हां मॅम

नॉर्मल वेट माझं मॅम फोर्टी थ्री फोर्टी टू असं असतो मॅम हो मॅम बाहेरच्या वस्तू वगैरे माझं खाणं चालूच असतो मॅम बाहेरचं वगैरे मी जास्त खाते ओके ठीक आहे ना मॅम अच्छा ठीक आहे ना मॅम मला एक गोष्ट विचारायची होती मॅम हे तुमी ते सँपल टोटल त्या टॅब्लेट सांगतली मॅम तर ती गोळी किती दिवस पर्यंत घ्यायची आणि कशी घ्यायची आहे मॅम ती हां मॅम अच्छा दोन दिवसच घ्यायचं आहे मॅम की अजून किती दिवस का डोस घ्यायचा आहे अच्छा ठीक आहे ना मॅम अच्छा ना मॅम मला माझं म्हणजे ह ठीक आहे मॅम मी नंतर तुम्हाला मग ते टॅब्लेट घेऊन सांगते माझा ट्रीटमेंट म्हणजे ताप उतरला की नाही उतरला तर ठीक आहे मॅम